आम्ही काल टी वीवर एक डिबेट बघितला तो म्हणजे एक म्हणजे प्रधानमंत्रीसाठी मोदी नरेंद्र मोदी जे आहे ते तिसऱ्यांदा निवडून आले होते म्हणजे एक लोकसभेमधून आणि त्यांची काल ते शपथ विधी चालू होती आणि त्यांची मी ते डेवित बघितली आणि मोदीनी राष्ट्रपती दु द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना यांनी त्यांना शपथ घ्यायला लावली आणि त्यांनी छान शपथ घेतली आणि मग त्यांच्याखालचे जे मंत्री आहे जसे रामनाथ रामनाथ सिंग आणि नितीन गडकरी अमित शाहा असे त्यांनी पण शपथ घेतल्या आणि मग त्यांचे खालखालचे मंत्री असे त्यांनी शपथ घेतले त्यांना मग त्यांचे पद मिळाले आणि असं मला खूप चांगलं वाटलं मग मी काही नाही ते पूर्ण डिबेट बघितली छान मला इंटरेस आला मी बघतच राहिले आणि मग काही नाही मी काही माझा अभ्यास केला नाही मग ते ऐकतच राहिले आणि पण एक जे शपथपत्र आहे ते पाहून मला खूप छान वाटत होते कारण की आमचे लाडके नरेंद्र मोदी इजी निवडून आले होते आणि ते तिसऱ्यांदा पंत तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार होते आणि त्यांचा जो उत्साह आहे आणि आमचा आम्ही असा असा सांगू नाही शकत इतका आमच्या मनामध्ये आनंद होतं त्यांच्याबद्दल आणि इतकं छान वाटत होतं की खूपच म्हणून आम्ही ते पूर्ण ऐकलं पूर्ण पाहिलं आणि छान अनुभवलं पण असं त्यांच्यामधून आम्हाला एक प्रेरणा मिळते जगण्याची एक काहीतरी करण्याची आणि मग यामुळेच करण्याची काहीतरी एक जिद्द प्राप्त होते का नाही बा एक चहा विकणेवाला माणूस प्रधानमंत्री बनला तर आपण तर बनू शकतोच ना आपण तर करू शकतोच ना त्याच्यासाठी हार्ड वर्क करावं लागते आणि खूप काही त्यामुळे आम्हाला असं एक छान हे मिळाला प्रोत्साहन मिळालं अन् आम्ही छान त्यांचं ऐकलं वगैरे मग काही नाही